हो आम्ही पुस्तक वाचन क्लब स्वतःच चालवायचो त्याच्यामध्ये आम्ही सगळे एका मागोमाग एक पुस्तकं वाचायचो सगळे जेवढे आम्ही पाच सहा मित्रमंडळी होतो आणि एक पुस्तक वाचून झाल्यानंतर दुसरं पुस्तक घ्यायचं वाचायला त्यामुळं पुस्तक वाचन क्लब छान अनुभवलेला आहे खरोखर विचार करायला लावणारे पुस्तक तशी पुष्कळ वाचली आहेत पण आत्ता चटकन आठवतं आहे ते बंगाली लेखक विभूतीभूषण बंडोपाध्यायांचं आरण्यक त्याचा मराठी अनुवाद शंकर बाळाजी शास्त्री यांनी केलेला आहे आणि बंगाल आणि ओरिसाच्या सीमेवरती असलेल्या छोटा नागपूर परिसर झारखंड वगैरे परिसरात जे घनदाट जंगल आहे आणि मैलोगणती पसरलेलं आहे त्या परिसरात घडणाऱ्या अनेक घटनांवरती ते पुस्तक आहे पण त्या पुस्तकातला मुख्य नायक म्हणाल तर ते जंगलच आहे बाकी जे व्यक्तिरेखा त्या पुस्तकात मजकुराच्या अनुषंगानं येत जातात त्यांची एक एक कथा आहे तर त्या उपकथा तितक्याशा महत्वाच्या नाही आहेत तर निसर्गाच्या सानिध्यात माणूस कसा रहिवास करतो आणि निसर्ग किती बलाढ्य आहे किती रूपं दाखवतो आणि जंगलामध्ये कसं जीवन असतं जंगलातल्या झाडांचं फुलांचं पानांचं तिथल्या प्राण्यांचं वन्य आणि पाळीव प्राण्यांचंसुद्धा जंगलामध्ये राहणाऱ्या आदिम जमाती आदिवासी ज्यांना कुठल्याही सुधारणेचं वारं लागलेलं नाही आहे अशांचं जगणं अतोनात गरिबी आणि कुठल्याही सोयीसुविधा नाहीत कुठलीही वाहन व्यवस्था दळणवळण रस्ते वीज पाण्याचं दुर्भिक्ष्य या सगळ्याच गैरसोयी आहेत आणि तरीही माणूस निसर्गाशी एकरूप होऊन कसा राहतो जगतो असं वर्णन त्या पुस्तकात आहे आणि ते पुस्तक मला अतिशय आवडलेलं आहे मूळ पुस्तक आणु आणि अनुवाद दोन्ही स्वरूपात